मला चित्राची आवड ही लहानपणीपासूनच मी तिसरीत रेखाटन व आ व चित्र काढायला सुरवात केली पण चित्राची गांभीर्य मला हे साव इयत्ता सहावीत आले सर्वात प्रथम मी पाटी व पेन्सिलने सुरू केले मला चित्राची आवड ही लहानपणीपासूनच आपल्या चित्राची सुरवात ही झाड डोंगर नदी घर झोपडी यापासूनच झाली सर्वांचे छंद हे वयानुसार बदलतात पण माझे चित्रावरचे प्रेम कधीही बदलले नाही त्यामुळे तोच छंद शेवटपर्यंत राहिला व त्याचा फायदा मला मोठेपणी प मोठेपणी झाला मला चित्रा चित्रामुळे अनेक कंपनींमध्ये जॉब मिळाला ॲज अ डिझायनर म्हणून माझी सर्वात आवडतीची पेंटिंग म्हणजे मोनालीसा पेंटिंग त्या पेंटिंगचे अनेक रहस्य आहेत असे म्हणतात पण मला काही नक्की माहीत नाही मोनालिसा हे सोळाव्या शतकात लिओनार्दो दो विंची यांनी इटालियन चित्रकाराने काढलेले एक प्रसिद्ध तैल चित्र आहे पोट पॅरिसमध्ये लिओ ह्या ग्रंथालयातमध्ये हे चित्र सध्या प्रदर्शनासाठी ठेवले आहे मोनालिसा हे एक जगप्रसिद्ध चित्र आहे त्याचप्रमाणे अनेक चित्रांचे नावेही आहेत पण त्यातलं मला एवढं काही सांगता येणार नाही पण सध्या तरी माझी फेवरेट मोनालिसा पेंटिंग तिचे खूपसे रहस्य माझ्याकडे आहेत असे म्हणतात की तिची स्माईल ही खूप रहस्यमय आहे व लिओनार्दो दो विंचीला काढायला त्यालाच खूप अनेक वर्ष लागले चित्रा चित्रकलाला चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे मानवी सार्वजनिक शैलीत तिचा वि विस्तार होतो म चित्रकलेमध्ये अनेक क कलांचा समावेशही होतो त्यात अनेक अधिक विविध चित्र असतात उदाहरणार्थ नैसर्गिक चित्र नैसर्गिक चित्रामध्ये आपण निसर्गाला पाहून काढले चित्र काही काल्पनिक चित्र असतात त्यामध्ये आपण कल्पना केलेली असतील प्राचीन चित्रकला पौराणिक चित्रकला मध्ययुगीन चित्रकला युरोपियन चित्रकला त्याचनुसार लघु चित्रकला गुढाचित गुढ गुढचित्रे व वारली चित्रे वारली पेंटिंगही म्हणून आपण त्याला संबोधू शकतो ह्या अशा चित्रांमध्ये अनेक रहस्य अनेक पैलू आपल्याला दिसून येतात त्यामध्ये अनेक विविध वेगवेगळे भागही आपल्याला समजून येतात चित्र ही लहान मुलांचे सर्वात पहिले व आवडतीचे छंद मानले जाते चित्रकला ही माझी लहानपण पासूनचीच आवडतीची मैत्रीण होती माझे मैत्रिणी इतक्या नव्हत्या पण मी एकटी असल्यामुळे चित्र हे माझे सर्वात जवळचे झाले असे म्हणतात ना कवी एकटा असतो त्यामुळे कवि कविता त्याचे जवळचे असतात त्याचप्रमाणे चित्रे काहींच्या जवळ असतात आपण आपल्या स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी अनेक छंद जोपासतो त्यामध्ये त्यामध्ये त्यामध्ये नृत्य म्हणा किंवा चित्रकला म्हणा ह्याप्रमाणे अनेक छंद आहेत त्याप्रमाणे माझा एक छंद म्हणजे चित्रकला प्राचीन काळापासून चित्रकला अस्तित्वात होती यात महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यामध्ये प्राचीन चित्रकला पाहाणे पहावयास मिळतात त्याचप्रमाणे अनेक लेण्यामध्ये चित्र काढलेले दिसतात लेण्या म्हणजेच चित्राचा एक वेगळा प्रकार स सांगता येईल